सरकारी योजना ज्या आरोग्यसेेवेसाठी दिल्या जातात त्यांचा दर्जा खूप चांगला आहे त्या योजना खााजगी स खााजगी रुग्णालयां मध्ये सुुद्धा लागू होतात जसं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनांमार्फत रुग्णाला जर काही मोठा आजार असंल तर त्या आजारासाठी पाच लाखापर्यंत मदत केली जाते त्यामुळे सरकारी योजनांची भरपूर मदत होते परंतु सरकारी आरोग्य केंद्रात जाण्या जाण्यासाठी म मन तयार होत नाही कारण तिथली जी् सुविधा आहे जिथली तिथली जी व्यवस्था आहे ती योग्य नसते जसं तिथं वेळेवर डॉक्टर डॉक्टर उपलब्ध नसतात आणि ह सरकारी केंद्रांमध्ये स्वच्छतेचे भी स्वच्छतेविषयी बी ध्यान दिलं जात नाही जास्त त्यामुळे तिथं सह शक्यतो कोणी जात नाही कारन आणि जे मेडिशिन पाहिजे असते ते तिथं उपलब्ध नसते त्यामुळेही बरेच लोकं जे आजारी आहेत जे रुग्ण आहेत ते सरकारी दवाखान्यात जाऊ शकत नाहीत सरकारी रुग्णालयात जाऊ शकत नाहीत न त्यामुळं ज प्रत्येकाचं मन असंच असतं की बुवा आपलं आपण जेवढे खाजगी रुग्णालयात जाऊ तेवढं आपला लवकर आजार बरा होईल व तिथं तिथले सुविधांमुळं लोक जास्त करून तिथे जात असतात असं माझं म्हणणं आहे